आपल्या कामगिरीबद्दल सांगायचं झालं तर आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच प्रकारची कामे करत असतो वेगवेगळ्या प्रकारची कामे काही कामे अशी जी असतात जी आपल्याला खूप लक्षामध्ये असतात आठवणीमध्ये असतात तर अशाच प्रकारची काही कामे आहेत जे मी केलेलं आहे कॉलेजमध्ये असताना स्टडी टूर गेलेला होता आमचा स्टडी टूरमध्ये आम्हाला तिथल्या गावांमध्ये जाऊन स्वच्छतेचा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा होता आणि त्यावेळेला आम्हाला मला टीम लीड करायची होती आणि हा कार्यक्रम जो आहे माझ्या टीम मेंबरकडून माझ्या सर्व सहकाऱ्यांकडून मला करून घ्यायचा होता तर त्यावेळेला मला खूप जास्त एफर्टस् घ्यावे लागले सर्वांना या कार्यक्रमाची थीम समजून सांगावी लागलेली गावामध्ये आम्ही रॅली काढलेली सर्वांनी मिळून त्यानंतर आम्ही त्यावरती नृत्य नाटक सादर केलेलं लोकनृत्य ते गावातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्हाला खूप महत्वाची ठरलेली आणि यामध्ये हे सर्व करत असताना मला खूप काही अनुभवायला मिळालं शिकायला मिळालं आणि खूप छान माझे मित्र मैत्रिणी जुळलेले आहेत त्यामध्ये आणि गावातील लोकांनी आम्हाला खूप छान प्रोत्साहन दिलेलं होतं तर हे मला एक प्रकारे खूप मोठं काम मी त्यावेळेला केलेलं होतं आणि या गोष्टीचा मला आजही अभिमान वाटतो की हे काम करण्याची जबाबदारी माझ्या कॉलेजने मला दिलेली होती